राज्यात आरोग्यसेवा व्यावसायिकांची उपलब्धता शहरी भागात समाधानकारक असली तरी ग्रामीण व दुर्गम भागात ती कमी आहे डॉक्टर नर्सेस आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवते सरकारने टेलिमेडसिन मोबाईल क्लिनिक आणि नवीन वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे ही तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे पण अजूनही सर्वांसाठी सुलभ आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी सुधारणा गरजेच्या आहे